राज्याच्या मनोरंजनाच्या उद्योगात माझ्या दृष्टीने भविष्यकाळात आधुनिक तंत्रज्ञान जशी आजकालची जी पिढी आहे युवा पिढी त्यांना लवकर काम होणे फास्ट टेक्नॉलॉजी हे सगळं त्यांना अवगत आहे सो याच याच गोष्टीने ते लोक आपलं प्रमुख नवे प्रवाह आणतील बदल आणतील